हॅलो हो हो पंधरा मिनटात पोहोचते मी ट्रॉफिकमध्ये होतो ना मी म्हणून वेळ झाला ट्रॉफिकमध्ये फसले होते ना की माझ्या घरचा आहे ते ट्रॉफिक की त्याला हटवून मी येऊ तुम्हाला ट्रॉफिक कळत नाही का तुम्ही कधी ट्रॉफिकमध्ये गेले नाही का मी आता पंधरा मिन मिन्टामध्ये पोचतो तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी लोकेशन पाठवतो माझंवालं

तर येते पंधरा मिन्टामध्ये येते हो तुमचं बरोबर आहे पण मी काय करू माझं इथे ट्रॉफीक आहे आणि रस्ते पण जाम झालेत पूर्ण मी कसा कसा येऊ तुम्हाला दहा मिनिट दहा मिनिट लागणार हो हो ना तर मी तर मी तर प्रयत्नच केले ना मी तर घरून लवकरच निघाले ना शॉटकट कसं यायचं ते शॉटकटचा मला माहीत नाही रस्ता ठीक आहे मी ठीक आहे मी येते मी तुम्हाला लोकेशन सेंड करते आणि तुमचं पण मला लोकेशन सेंड करा हं ठीक आहे